कांद्याच्या धंद्यात आम्ही कांदे ओले घेतले होते ते खराब झाल्यामुळे आम्ही धंद्यात घाटा आला तो माल खराब झाला होता पूर्ण कांद्याचा माल खराब झाला होता त्याच्यातून आम्ही हे शिकलो की माल व्यस्थित घेतला पाहिजे व्यवस्थित त्याचंवालं मार्केट चेक केलं पाहिजे म्हणून घेतलं पाहिजे एकदा आम्ही मक्याची कणसं घेतली होती मक्याची कणसं मार्केटमध्ये पहिले चांगले खपले होते त्याच्यानंतर आम्ही ज्या दिवशी माल नेला त्या दिवशी खराब झाले होते ते त्याच्यानं आम्हाला धंद्यात घाटा लागला होता त्याच्यातून आम्ही हे शिकलो की म मक्या मका कोणता पण व्यवसाय करायच्या वेळेस मार्केट मार्केटचा अभ्यास केल्यावर माल घेतला पाहिजे त्याच्यानंतर अधिक असं आम्ही शिकलो का सर्व मॅनेजमेंट लावून कोणता पण माल घेतला पाहिजे सर्व चेक करून त्याच्यानंतर आम्ही हे शिकलो त्याच्यातून कोणावर पण मार्केट मार्केट कोणावरर कधी पण कोणतं पण टाईममध्ये मार्केट कमीजास्त होऊ शकते त्याच्या ह्यानं माल व्यवस्थित घ्या मालावर मालाची मॅनेजमेंट बरोबर करा मालाची कॅरिटिंग व्यस्थित करा माल व्यवस्थित ठेवा